हॅलो हॉलिडे क्रिएटर हां मी पुण्याहून बोलते आहे तर आमचा एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे म्हणजे महिला मंडळ आहे आमचं एक पंधरा जणींचं तर आम्हाला नाशिक दर्शन करायचं आहे हो आम्ही साधारण पंधरा जानेवारीनंतर येऊ पाच दिवसांसाठी म्हणजे चार रात्री आणि पाच दिवस हं म्हणजे नाशिक आणि आजूबाजूचा परिसर एवढं यासाठी हां

बरोबर हो आम्ही सगळ्या सिक्सटी प्लस हो आम्ही ऐकले आहे हो हो हो म्हणून आम्हाला ते बघायचंच आहे बरं बरं हो आम्हाला ना गंगा नदीच्या म्हणजे गोदावरीच्या काठचे सगळे स्थळं बघायचे आहेत बरोबर कपालेश्वर मंदिर आहे ना कपालेश्वरचं हां काळाराम मंदिर हो हो हो त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे आपण एकदा बघून यावं

चालू शकतो आम्ही तसं बरोबर आहे हो हो संध्याकाळचे हो बरोबर आहे हो हो पण ते गावातच आहे म्हणे ना बरीच गर्दी असते तिथे

अवघड आहे हो खूप गर्दी असते बरं बरं बरं आणखी न हो आमच एक साधारण पंधरा सोळा जणी आहोत तर आम्हाला मग हां हां तेच म्हणणार होते मी की त्रंबक त्रंबकेश्वरला जाताना आणि वणीला जाताना मग मोठी गाडी जर आम्हाला दिली चालेल चालेल हो चालेल हो बरोबर आहे हो आणि एक गाईड आम्हाला तुम्ही दिला तर बरं होईल म्हणजे मग माहिती सगळी दिलं नाही आम्ही सगळ्या महिला आहोत हां तर महिलाच द्या महिला गाईड हो हो फार बरं झालं आणि हॉटेल पण तुम्ही प्रोव्हाइड करा सजेस्ट कुठले करता तर काय तुमचं पॅकेज हां ते पॅकेज जे आहे ते पाठवा आम्हाला जवळपास हो चालेल चालेल चालेल हो फार बरं होईल मग

हो हो हो तसं पॅकेजेस तुम्ही तेही हां पाठवा तुम्ही व्हॉट्सअपवर म्हणजे मी इकडे चर्चा करेन सगळ्यांशी आणि मग डेट फिक्स करून तुम्हाला आधी कळवते मी हं आणि कॉस्ट वगैरे काय आहे तर सिनयर सिटीजन म्हणून थोडसं काही तुम्ही डिस्काउंट दिलं तर बरं पडेल चालेल चालेल चालेल चालेल हो हो ओके ओके ओके ठीक आहे ना मॅडम धन्यवाद धन्यवाद